नमस्कार मला इथं खेडशिवापूरजवळ बनेश्वरला माझ्या कुटुंबातल्या लोकांना सहलीसाठी घेऊन जायचं आहे आणि आम्ही सहाजणं आहोत तर दोन मुलं आहेत त्याच्यामध्ये तर मला कॅबची चौकशी करायची होती तर कुठली कार मी घेऊ फॅमिली कार घेऊ का मोठी कार घेऊ कारण तिकडं रस्ते कसे आहेत चांगले आहेत का नाही याच्याबद्दल मला काही खात्री नाही तर मला जरा एस यू व्ही किंवा मोठी चाकं असलेली गाडी मिळू शकेल का ह्याची चौकशी करायची होती आणि जर चार जणांची मोठी गाडी मिळाली तर त्याच्यामध्ये दोन्ही मुलं साधारण दहा वर्षाची दोन मुलं आहेत ती व्यवस्थित बसू शकतील का मावतील का ती चौकशी करायची होती तर तुम्ही सांगाल का त्याच्याबद्दल आणि चारजणांची कार बुक केली तर त्याच्यासाठी काय दर आहे दर किलोमीटरचा आणि सहाजणांची घेतली तर त्याच्यात आणि त्याच्यात किती तफावत आहे दरामध्ये ते जर तुम्ही आम्हाला सांगितलंत तर आम्हाला ते ठरवायला बरं पडेल कारण पावसाची चिन्हं भरपूर आहेत आणि धोधो पावसातसुद्धा गाडीतनं आम्हाला व्यवस्थित जाता येता आलं पाहिजे शिवाय आमच्याबरोबर दोघं ज्येष्ठ नागरिक पण आहेत तर त्यांना गाडीमध्ये चढता उतरता आलं पाहिजे आणि प्रवास आरामदायक झाला पाहिजे साधारण चाळीस किलोमीटर अंतर आहे आमचं घरी येऊन घेऊन जायचं आहे आम्हाला तर आम्हाला तुम्ही केव्हापर्यंत तुमच्या किमती कळवाल आणि तुमच्या वेळा काय आहेत आणि दोन्हीपैकी कोणतीही गाडी आम्ही जर ठरवली तर ती साधारण कशी उपलब्ध होईल या सगळ्याबद्दलच आम्हाला सांगा मी तुमच्या फोनची वाट बघते धन्यवाद